माझ्या मुलांना मी चांगल्या शाळेत शिकवत आहे आणि त्यानुसार त्यांची फी पण फार जास्त आहे म्हणजे माझ्या ऐपतीनुसार फार जास्त आहे तरी पण मला ती द्यावी लागते कारण की ते मुलांचं शिक्षण चांगलं होईल मला ही आशा आहे आणि शिक्षण चांगलं झालं की त्यांना चांगल्या नोकऱ्या लागतील आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी चांगल्या उपलब्ध होतील म्हणून मी मुलांचे फीसची शाळा आता वर्षाकाठी माझ्या मुलाला एक लाख रुपये लागतात माझ्या मुलाला एक लाख रुपये लागतात तो सातव्या वर्गात आहे आणि माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे तिला जवळपास एक लाख साठ हजार रुपये या वर्षी फक्त शाळेला फीस आहे तसेच तिची अकादमिक अकादमी शिक्षण जे आहे त्यासाठी वेगळी फीस लागत आहे तर मला जवळपास शाळेच्या फीसमध्ये माझ्या दोन्ही मुलांची मिळून दोन ते अडीच लाख रुपये वार्षिक असा खर्च येतो आणि शिवाय बसचा खर्च आणि इतर श पुस्तकांचा खर्च हा सगळा पकडता मला जवळपास तीन लाख वर्षाकाठी माझ्या दोन्ही मुलांना खर्च पडतो तसेच वर्षात जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात शाळेमध्ये त्याचे पैसे वेगळे आणि काही कार्यक्रम होतात त्याचे पैसे वेगळे तेही जवळपास वीस पंचवीस हजार असे वेगळे जातातच तर एकंदरीत पाहता तीन लाख पंचवीस हजार असे रुपये मला दोन्ही मुलांकरता खर्च होतो